आमच्या इ आमच्या भागामध्ये नैसर्गिक संसाधने नवीन एनर्जिक यांची लागवड होत आहे त्यापासून नैस नैसर्गिकदृष्ट्या चांगलं उत्पन्न भेटणार आहे आणि त्यापासून इतर लोकांना सुद्धा फायदा होणार आहे आणि त्याचा व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा खूप फायदा होणार आहे बऱ्याच लोकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे आणि मोठी कंपनी असल्यामुळं खूप साऱ्या लोकांना त्यापासून फायदा होणार आहे